माझ्या मित्र औरंगाबादवरून येत आहे त्यांना ते येण्याची खूप उत्सुकता आहे आणि त्यांनी भेटण्याची सुद्धा उत्सुकता आहे परंतु मी जो चित्रपट बघितला आहे त्याचा अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे मी ती चित्रपट बघितला होता डंकी डंकी चित्रपट हा अतिशय छान होता त्याच्यामध्ये बाहेर विदेशामध्ये कशाप्रकारे पंजाबमधले लोकं जात होते त्याचा अनुभव मला शेअर करायचा आहे आणि शेअर करायचा यासाठी आहे कारण त्याला त्याचीसुद्धा इच्छा आहे की बाहेर विदेशामध्ये जायचं आहे त्याच्यामुळे त्याला त्या मूव्हीजबद्दल चित्रपटाबद्दल मला थोडं सांगायचं आहे